पाककृती म्हटलं की पदार्थ हा आलाच तेव्हा तो कसा रुचकर होईल आणि सर्वांच्या पसंतीला कसा पडेल सर्वांना आवडेल कसा ह्याकडे गृहिणींचं लक्ष असतं आणि त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाले म्हणा किंवा साखर म्हणा नारळ म्हणा वेगवेगळी घटक वापरून त्या पदार्थ बनवत असतात आणि पुरणपो कोणतंही गोड पदार्थ करायचा म्हटलं तर त्याला साखर ही पाहिजेच हां तर नारळीभात जर घ्यायचा म्हटलं तर त्याला साखरही आली नारळ आलं तांदूळही आला मग केशर आला वेलची पूड आली असे वेगवेगळे पदार्थ घटक वापरून हा आपण पाककृतीमधील पदार्थ हा बनवत असतो आणि तो रुसकरच करत असतो आता पुरणपोळी जर घ्यायची म्हटलं तरी पुरणाची डाळ हरभऱ्याची डाळ आली त्या त्याला साखर आलं परत वेलची पूड आली त्या त्यामुळं मग आपल्याला ते विशिष्ट प्रकारची कृती करून त्याच्यात हे सगळे घटक वापरून आपण ते रुचकर असा पुरणपोळीचा पदार्थ पण बनवू शकतो त्याच्यानंतर वेगवेगळी प्रकारची भाजी पनीर टिक्का मसाला असेल किंवा पनीर अंगारा असेल असे वेगवेगळे प्रकारचे मसाले वापरून पावभाजी असेल पाणीपुरी असेल तर त्यासाठीचे सुद्धा वेगवेगळे मसाले आपण वापरून हा पदार्थ असे बनवू शकतो आणि ते पण रुचकर अशी मेजवानी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना तृप्तीचा ढेकर त्यांनी देऊन जावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं आणि त्यातच तिला खरं समाधान मिळत असतं तेव्हा ही सगळी घटक वापरून आपली पाककृती कशी चांगली होईल याकडे गृहिणीचा अगदी कटाक्ष असतो अगदी जातीनं ती लक्ष देत असते ती तेव्हा हे पदार्थ सगळे वापरून आम्ही गृहिणी चांगल्या प्रकारचे पदार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो तर मग करंजी असेल शंकरपाळी असतील पुरणपोळी असेल लाडू असेल त्यात साखर रवा मैदा ह्या असे घटक वापरली जातात आणि त्यामुळं ते अगदी रुचकर चविष्ट गोड अशी छान पदार्थ तयार होतात आणि ते सर्वांनाच आवडतात